पुस्तक पूर्ण करण्यासाठी वेळ विविध घटकांवर अवलंबून असतो जसं की पुस्तकाची लांबी आणि वाचनाचा वेग साधारणपणे चार ते पाच तास सलग वाचा येऊ शकते पण कधी कधी वेळ घेतो मी वाचनासाठी ठराविक ध्येय ठेवत नाही पण वाचनाचा आनंद घेणे महत्त्वाचं असते कधीकधी मी एकाच वेळेस एक ते दोन तास वाचतो आणि कधीकधी एका दिवशी खूपच वाचतो माझा वाचनाचा वेग पुस्तकावर त्याच्या शैलीवर आणि विषयावर अवलंबून असतो काही वेळा साप्ताहिक किंवा मासिक ध्येय ठेवणं उपयोगी ठरू शकतं पण त्यापेक्षा मी साधारणपणे त्याच्या आनंदावर लक्ष केंद्रित करू शकतो